आम्ही आमच्या दैनंदिन आयुष्यात जे काही मेकअपचं जे काय मेकअपचं सामान वापरतो ते फार सक्रियपणे असं वापरतो की जेणेकरून आपल्या चेहऱ्याला त्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही चेहरा नेमका दिसण्यासाठी म्हणजे चेहरा आपला जो काही आहे रियल तोच खूप सुंदर असतो न सावळा असू द्या गोरा असू द्या तो जो काही आहे तो आपल्या शरीराला सूट होण्यासारखाच आपल्याला भेटलेला असतो आणि त्याच्यासाठी जो काही मेकअप आपण करायचे न तो जास्त त्या मेकअपचं साह्य घेणं खूप अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटत नाही जे जेवढं आपण नॉर्मल राहतो जेवढं आपण नॉर्मल चेहरा आपला दाखवतो नैसर्गिक जे काही आपण आहोत तेच आपल्याला सूट होतं तेच आपल्याला चांगलं दिसण्यासाठीच आपल्याला निसर्गाने हे काही आपलं सौंदर्य दिलेलं आहे तेच खूप छान आहे असं मला वाटतं आणि मेकअप करून बाह्य आयुष्यात आपण खूप सुंदर दिसतो किंवा खूपं चांगलं दिसतो हे खूप तात्पुरतं असतं आणि जेणेकरून त्याचा मग आपल्या शरीरावर आपल्या चेहऱ्यावर आपल्या स्कीनवर परिणाम होतो आणि भायु आयु भावी आयुष्यात म्हातारपण किंवा एज वाढल्याच्यानंतर मग आपल्या चेहऱ्यावर त्या मेकअपच्या को वेगवेगळ्या क्रीममुळे सुरकुत्या येणे किंवा डल चेहरा दिसणे डल स्किन होणे स्किन अशी लोंबती पडणे हे जे काही होतं ते मेकअपच्या हेच्यातूनच होतं मेकअपचे जे काही आपण प्रोडक्टस वापरतो त्यातूनच होतं आणि त्यामुळं मला वाटतं की नैसर्गिक जे काही आहे ते खूप सुंदर आहे